अरे हे टबमध्ये पाणी का नाही येत आहे ह्या टबमधला पाणीचा लेवल का एवढा वाढत नाही आहे पूर्णपणे काय कारण असतील ह्याचे ते एकदम आता मला सो शोधावच लागतील एकदम का नाही येत आहे पाणी टँकमध्ये तर पाणी फुल आहे पण आपल्या टबमध्ये पाणी का नाही वाढत आहे तर आता मला याच्यासाठी काय करावं लागेल आता आता इथं मग की आता मी काय करते की सगळ्या रूम्समधले पूर्ण वॉटर लेवल चेक करते पूर्णपणे वॉटरचं वॉटर प्रेशर चेक करेल हायग्रोमीटरनं मी वॉटर लेवल चेक करते की कशा प्रकारे येतो आहे की त्याचं प्रेशर किती आहे पूर्णपणे आणि त्या याच्यामुळे की प्रेशरनं पाणी येतं आहे का नाही असं एकदम ते आणि पूर्णपणे जिथं पाण्याचा सप्लाय आहे पूर्णपणे त्या नळीमध्ये काही बिघाड आहे का त्या नळीमध्ये खूप जास्त सॉल्टचं सॉल्टिफिकेशन झालेलं आहे का पूर्णपणे ते मला एकदा क्रॉस चेक करावं लागेल अजून आता मी काय करू त्याच्यासाठी आता एकदम ते जी आता मी काय करते की एक एक नळाची नाही का पाण्याचा दाब मोजेल मी आणि नंतर त्या पाण्याची दाब मोजल्यानंतर की मला प्रत्येकाकडे पाण्याचा दाब कशी आहे आणि आता मी एक वरच्या खोलीमधले तसेच खालच्या खोलीमधले आणि अंगणात असलेल्या नळाच्या पाण्याचा दाब कसा आहे आणि त्याला प्रेशरनं पाणी येतं आहे का नाही तेसुद्धा आता मी बघते जाऊन मग आता ते करताना मला काय काय करावं लागेल आता ते पूर्णपणे की चांगल्या प्रकारे मी बघते ते पूर्णपणे जर नाहीच झाले तर आता मी काय करेल की आता त्या इ वॉटर सप्लायवाल्याला पाणी पुरवठामधल्या सगळ्या त्या लोकांसाठी आता मी मला कॉल करावंच लागणार आहे आता मी त्यांना काय काय सांगू शकते की एकदम की पाण्याचा लेवल कसा आहे पाण्याचा दाब का कमी होतो आहे की पाणी प्रेशरनं का येत नसेल आणि एकाद्या वेळेस जर पाण्याला स पाणी पुरवठा करणारी जी घरासमोरची नळी असेल ती काही कारणामुळे जर दाब दाबली गेली असेल तरी ते पाणी न येण्याचे कारण असू शकते तसेच की पाणी पुरवठा विभागाकडून ते जे पाण्याच्या ज्या नळ्या आहेत ते बदलल्या गेलेल्या आहेत की नाही मध्ये कोणते एखादे पाणी पुरवठाची जेव्हा कामाची दुरुस्ती होत होती तेव्हा त्यांनी काही केलेलं आहे का नाही का दुरुस्ती करताना कुठं काही बिघाड झालेलं आहे का आणि एक पाण्याच्या लेवलचा हा पाण्याच्या लेवलचा जो समस्या आमच्या घरात निर्माण झालेली आहे ती समोरच्या काकुंच्या इथं आणि बाजूूच्या काकुंच्या इथं पण आ असेल का मला ते सुुद्धा काय करावं लागेल की जाऊन बघावं लागेल त्याच्यानुसार मला कळेल की पाण्याची समस्या ही फक्त आमच्या घरच्या फक्त मर्यादित आहे का आमच्या पाणी पुरवठा करणाऱ्या नळीच्या बाबतीचच हे घडतं आहे का सगळ्या एरियामध्ये आमच्या ह्या कॉलनीमध्ये कुठंतरी काही झालेलं आहे का मला याचा शोध लावणारे तसंच की आपण पाणीचं तर उपयोग बरोबर करतो आहे वरच्या टाकीचे पण चौ पूर्णपणे तपास केलेला आहे टाकीमधून खाली पाणी बरोबर प्रेशरनं येतं आहे मग आता नेमका झाला आहे काय चॉकअप कुठं झालेलं असेल ते आता ते शोधण्यासाठी आता मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत मग आता मी बघते आजच्या आज हे आज तुम्हाला सांगते आहे सगळं ते एकदम जर काहीच न झालं आहे तर आता तुम्हाला याबद्दल सांगाव लाग ओके हॅलो सर मी कटारे नगरमधून बोलते आहे मला एक तुम्हाला एक अशी चौकशी करायची होती की आमच्या घरात जे पाणी पुरव पाणी पुरवलं जातं आहे पाणी पुरवठा विभागाकडून त्या नळाच्या दाबाची मला चौकशी करायची आहे की नेमकं पाणी प्रेशरनं येतं आहे का नाही येतं आहे कारण आमच्या टबमध्ये पाणी चढत नाही आहे दुसऱ्या नळांच्या लेवलचं पण पाणी चेक केलं आहे कुठं तरी काहीतरी बिघाड वाढतो आहे नेमकं तुम्हाला याच्याबद्दल सांगता येईल का ओके तुम्ही दुसऱ्यांना जोडून देत आहे का फोन हां द्या सर हां सर मला एवढं सांगायचं आहे की आमच्या टबमध्ये पाण्याची पातळी वाढत नाही आहे हे आम्हाला लक्षात आलं ते की आता दोन दिवस झाले ऑब्झवेशन करते आहे मी निरीक्षण करते आहे की नेमकं काय झालं आहे की आमच्याकडे कमी दाबानं तुम्ही पाणी सोडता आहे म्हणून पाणी चढत नाही आहे का पाणी नाहीच आलेलं आहे पूर्णपणे की नेमकं हे काय पण असंच असं लक्षात आलं आहे की आमच्या घरातच हा प्रॉब्लेम होतो आहे शेजारच्या काकूच्या घरी पाण्याची पातळी बरोबर आहे पाण्याच पाण्याचा प्रेशर बरोबर येतो आहे सगळं एकदम पण आमच्याकडे येत नाही आहे नेमकं कारण काय आहे मी तर पाण्याचे पूर्णपणे जे काही नियमित विलं आहेत ते पणे पाण्याचा कर नळ नळपट्टी ते सगळे व्यवस्थित भरलेला आहे पूर्णपणे प नेमकं कारण काय आहे पण सर तुम्ही कोणाला तरी पाठवाल का कारण ते शक्यच नाही आहे आपल्याला थोडं तरी काहीतरी ते पूर्णपणे उकलून खोलून बघावंच लागणार आहे कारण त्याला पर्याय नाही आहे कारण ते येतच नाही आहे कारण ही समस्या फक्त एका घराच्या परत असती तर कुठेतरी वैयक्तीक बिघाड झाला आहे का आम्हाला हे पण बघायचं ओके सर काय नाही हरकत जितके त्याचा खर्च येईल ते खर्च आम्ही देऊ सगळं करू पण तुम्ही एकदा तुमच्या काम करणाऱ्या लोकांना पाठवा इथं ओके सर मी कधी कॉल करू तुम्हाला नाही पाण्याची समस्या ही जिकिरीची समस्या आहे त्यामुळे तुम्ही थोडं लक्ष घाला आणि लवकरात लवकर आज आज चोवीस तासाच्या आत मला नाही का एखादा माणूस आमच्या घरी पाठवा ओ जमेल मी नाही का सुट्टी काढते सर मी थांबून घेते इथं ते सगळं आणि तुम्ही प्लीज तेवढं सहकार्य करा मला आणि तुम्ही त्या माणसांना पाठवा कामन आलेला मला नाही का अर्जंट बेसेसवर करून पाहिजे सगळं ते एकदम कारण याच्याशिवाय पर्याय नाही आहे आणि आता रोजची रोजची ड्युटी नाही बुडवता येणार मला ती आणि त्यामुळे तुम्ही प्लीज लवकरात लवकर नाही का तुम्ही ह्या गोष्टी करा सर ओके सर धन्यवाद सर